मी सगळ्यात लास्ट वाचलेली माझी शेवटची पुस्तक जे वाचली होती ती होती की लॉस ऑफ स्प्रिचल लाय मीन्स लाईफ म्हणजे स्प्रिचल म्हणजे जे देवांचे भक्त असतात किंवा जे देवा आपण मेल्यानंतर जे देवांकडे जातो ती आयुष्य कसं असतं आणि मी ते पुस्तकामध्ये जे वाचलं आहे की आपण जे धरतीवरती म्हणजे पृथ्वीवर आपण जे येतो ना ते फक्त एक वॅकेशन म्हणून किंवा एक मज्जा म्हणून काही दिवसासाठी किंवा काही वर्षासाठी येतो फक्त आणि नंतर आपल्याला पुन्हा देवाकडे जायचं आहे पण त्या देवांकडेही काही लेवल्स असतात की आपल्या म्हणजे आपण जे सुट्ट्यांमध्ये म्हणजे जे वॅकेशनसाठी खाली येतो ना पृथ्वीवर तर आपण ते कसं करतो म्हणजे कसे दिवस जगतो कसे कोणाला मदत करतो किती वाईट किती पुण्याची घामं गळतो आपले कर्म कसे त्या अनुसार त्याप्रमाणे आपल्याला देवाकडे जायची जागा मिळते त्या लेवल्सवरती आपल्याला ठेवला जातो आणि त्या लेवल्सवरती मग आपल्याकडून कित्ती कामं करवतात किती चांगली गोष्ट शिकतात आणि देवांचं फक्त एकच म्हणजे बोलतो ना की एकच काम म्हणजे ते आहे लोकांना चांगलं ठेवणे चांगलं नजरेने लोकांनी बघायला पाहिजे दुसऱ्यांना मला ही पुस्तक तर फारच आवडले आहे ना मी ये त्या पुस्तकावरून खूप काय शिकले आहे माझी आवडती ती पुस्तक ती झाली आहे आणि ती पहिली पुस्तक असेल जी मी एवढी संपवली आहे